हॅलो ओलामधून बोलताय ना हा ॲक्च्युली मी आत्ता एक राईड बुक केली आहे तुम्हीच ती ॲक्सेप्ट केली आहे ना येस येस अंधेरीला जायचं आहे हो हो तुम्ही कधीपर्यंत पोहोचाल अजून दहा मिनटं लागतील अहो आत्ता मी ॲपवर बघतोय तर एक पाच मिन्टात ड्रायवर अराइविंग असं दिसत आहे गॅस भरण्यासाठी तुम्ही आत्ता नका ना थांबू मला ॲक्च्युली एक पोचायचं आहे मी अंधेरीचा ॲड्रेस टाकलाय तुम्ही बघू शकता तिकडे मला लवकरात लवकर पोचायचंय तर तुम्ही कॅब घेऊन लवकरात लवकर या मी तेच म्हणतोय की तुम्ही आत्ता गॅस भरू नका मला ड्रॉप करा आणि म नंतर गॅस भरून घ्या कुठली गाडी आहे तुमची ओके स्विप्ट डिझायर आहे ना ओके प्राईम हो हो मी प्राईम बुक केली आहे तुम्ही त्याच्यामध्ये ए सी प्रॉपर वर्किंग आहे ओके ए सी आहे नंतर प्राईममध्ये जे टीव्हीचा ऑप्शन असतो ज्यात गाणी वगैरे ऐकता येतात ते पण वर्किंग आहे ना ओके ते पण वर्किंग आहे गाडीची कंडिशन पण ओक्के आहे ना ओक्के मग तुम्ही लवकरात लवकर या मी माझा ॲड्रेस तर टाकलेलाच आहे माझं लोकेशन तुम्हाला कळलं आहे का येस येस येस येस माझं तेच लोकेशन आहे तिकडे आल्यावर तुला तुम्हाला एम एम चं शॉप दिसेल तिकडे आल्यावर तुम्ही मला कॉल करा म्हणजे जो माझा पिक अप लोकेशन आहे तिथे मी लगेच एक मिन्टात येईन हो हो प्लीज प्लीज उशीर करू नका मला लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचायचं आहे तुम्ही वाटल्यास नंतर तुमचा गॅस फिल अप करा ओके थँक्यू प्लीज या पाच मिनटात या येस